केला होता प्रमिता बोलत आहेस का तू हां हां हां हां कशी आहेस प्रमिता हां मी पण आहे चांगली आहे काय म्हणतेस बोल मी अगं त्या दिवशी बिझी होते त्यामुळे मग मला कळलंच नाही म्हणून मी कट केला तुझा फोन हां बोल ना

बरं बरं अजून बरं बरं बरं बरं हां हां अभ्यास कसा आहे बरं बरं बरं बरं असं होत आहे का तुला तुला माहिती आहे का हे सगळं कशामुळे होतं हे लक्ष न लागणं किंवा चिडचिड होणं अभ्यास केला खूप अभ्यास केला तरी लक्षात राहात नाही थोड्या वेळापूर्वी वाचलेलं लक्षात राहत नाही हे कशामुळे होतं तर आपलं मेंटल हेल्थ असते ना ती आपली कमकुवत झालेली असते म्हणजे काय आहे की आपण मेंटल हेल्थ म्हणजे आपलं मानसिक आरोग्य आता आपण काय करतो की आपण शरीर व्यवस्थित राहण्यासाठी त्याला बरोबर जेवण व्यवस्थित करतो त्यानंतर आपण एक्सरसाइज पण करतो हो की नाही म्हणजे का आपण शरीर सुदृढ राहावं म्हणून त्याचबरोबर आपलं मन पण सुदृढ रहावं किंवा सशक्त रहावं यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही हां तर यामुळे ह्या गोष्टी घडतात आलं का लक्षात तुझ्या हां आता मन सुदृढ हां हां हां आता मन सुध आता जसं आपल्याला एक दिवस नाही जेवलं दोन दिवस नाही जेवलो तर आपल्याला अशक्तपणा येईल का नाही काहीच काम न सुचणं आम्ही आपण झोपूनच राहू ताकद निघून जाईल शरीरातली प्लस आपलं मनसुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी लक्ष न लागणे अभ्यास केला तरी विसरणे किंवा कुठल्याही गोष्टीची चिडचिड होणे याच्यासाठी आपल्या मनावरती आपण कंट्रोल ठेवलेला नसतो असं असतं बरोबर पण त्यासाठी आपण काय करायचं आहे की मनाची आपण जसं आपण शरीराची एक्सरसाईज करतो तसं आपण मनाची पण एक्सरसाईज केली पाहिजे येते आहे का लक्षात शरीर मनाचा एक्सरसाइजसाठी काय करणार आपण तर योगासनं आहे योगासनामधून बराचसा स्ट्रेस आहे आपला बराचसा ताणतणाव आहे तो सगळा रिमूव्ह व्हायला मदत होते त्याचबरोबर मेडिटेशन आहे ध्यानधारणा ध्यानधारणा केली ना तरीसुद्धा आपलं मन खूप तंदुरुस्त राहतं कधी केलंस का याच्या आधी तू नाही केलंस का बरं बरं परत ज्या वेळेस तू माझ्याकडे येशील ना त्या वेळेस तुला शिकवेन की मग आताही तू कुठे कुठल्या तरी पुस्तकामध्ये वगैरे वाचून बघू शकतेस एक्सरसाईज कशी करायची आपण सर्वांगसुंदर व्यायामप्रकार करतो सूर्यनमस्कार करतो बरोबर त्याच प्रकारची योगासनं आहेत आपल्या भारतामध्ये योगासनांना अतिशय महत्त्व आहे आपल्या भारतातली योगासनं तुला माहिती आहे का जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेली आहे येतं लक्षात मग आपण त्याचा उपयोग नाही करायचा का हो की नाही हां मेंटल हेल्थ म्हणजे काय आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण शांत चित्ताने आपण ही योगासनं करायची त्यानंतर आपण मेडिटेशन करायचं ध्यानधारणा करायचं ओम नमः शिवायचा जप करायचा किंवा ओम शांती ओमचा जप करायचा येते लक्षात या सगळ्या गोष्टीतून काय होतं की तुझं लक्ष जे आहे ते एकाग्र व्हायला मदत होते लक्ष एकाग्र तेव्हा होतं जेव्हा तू एका ठिकाणी बसशील एका ठिकाणी मनन चिंतन करशील एका ठिकाणी ध्यानधारणा करशील तेव्हा तुझं मन आहे ते कॉन्सन्ट्रेशन होईल एकाग्र होईल आणि हळूहळू हे काय एका दिवसात साध्य नाही होणार बरोबर मग हळूहळू काय होणार आहे आपल्याला त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे हळू हळू हळू आपण त्याची एक्सरसाइज केली की आपल्याला त्याची प्रॅक्टिस होते आणि ती प्रॅक्टिस झाली की मग हळूहळू आपलं मन शांत व्हायला सुरूवात होते आणि मग आपल्यापणासाठी आपण त्या सक्सेसफुल होतो त्याच्यामध्ये कळलं तुला हां काही टेन्शन घ्यायचं कारण नाही काही नाही अभ्यास सुद्धा तुझा व्यवस्थित होईल आणि ये तू वेळ मिळाला की ये येऊन येऊन भेट अजून आपण सविस्तर चर्चा करू हां ओके हो हो चालेल ऑल द बेस्ट ओके बाय बेटा बाय बाय